आम्ही जेव्हा पण लांब पल्ल्याचा प्रवास करतो तेव्हा शरीर निरोगी राहते असे मला वाटते कारण की आम्ही सकाळच्या वेळेला प्रवास करतो आणि सकाळची हवा बी खूप शुद्ध असते आणि ती आपल्या तब्येतीसाठी पण खूप चांगली असते रस्त्यावर जे जे नवीन पदार्थाचे दुकान दिसते ते ते मला खायला आवडते रस्त्यावर जे जे ठिकाणी असतील तिथे पण आम्हाला ब्रेक घ्यायला आवडते आणि आम्ही खूप ग्रुपमध्ये फिरायला जातो त्यामुळे सर्वजण थोडी थोडी गाडी चालवतो आणि त्यामुळे पाठदुखी किंवा खांद्याचा त्रास होत नाही